त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचं पानिपत सतराशे एकसष्ट हे पुस्तकं नुकतंच वाचण्यात आलं होतं आणि पुस्तक इतकं आवडलं की त्या पुस्तकामध्ये मराठेशाहीचा जो धगधगता इतिहास आहे किंवा जो जीवन रणांगण केलेला आहे अब्दालीबरोबर रणांगण केलेलं आहे त्या ठिकाणी ते आपल्याला वाचण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आ मराठ्यांनी अब्दाली व बरोबर लढत असताना जो जीव निराकाराचा लढा दिला किंवा अस्तित्त्वाची मराठेशाहीसाठी लढाई होती ती लढाई अत्यंत समर्पक शब्दात लेखकांनी मांडलेली आपल्याला दिसून येते